माझ्या कुटुंबातली एखादी व्यक्ती किंवा मुलगा कधी आजारी पडले तर मी त्यांना छानपैकी मुगाच्या दाळीची खिचडी किंवा रव्याचा उपमा असे फळं दूध इत्यादी चांगल्या प्रकारे खूप हलका हलका आहार देते कारण की तब्बेतीला काही ईजा होणार नाही याच्यापासून मी काळजी घेते त्यामुळे